हा भाई कसा आहेस हा बरं ऐक ना काय आहे माझ्या मित्राचं लग्न आहे ॲक्च्युली आउट ऑफ इंडिया आणि मला मी आत्ता बघितलं तर मला आता पासपोर्ट सगळा नूतनीकरण करावं लागेल आणि त्यास त्याची मला काहीच आयडिया नाही तर तू फ्री आहेस का तू माझ्यासोबत येऊ शकतो का जरा हा थोड्या वेळ चल नंतर मी तुला परत सोडतो ना मग कारण मला जायचं आहे तिकडे लग्न आहे मित्राचं तर जावंच लागणार नाही तर मित्र नाराज होणार हा चल थोड्या वेळ चल जेवढं बा असेल तुझं जेवणाखावणाचं खर्च मी करतो चल बाबा हो हो चालेल ना नाही काय आहे आत्ताच्या आत्ता जर आपण केलं तरच ते लवकर सगळं नूतनीकरण होऊन येईल आणि जर ते झालं तर मला जाता येईल हो हो तुझ्या मनावर तुझ्या मनानर तुला जसं असेल तसं मला सांग म्हणजे आपण मी तुझ्या घरी येतो नाहीतर तू ऑफिसला असशील तर ऑफिसच्या तिथून मी तुला पिक करतो आणि मग आपण तिथून जाऊ या पण मग याच्यासाठी जायला म्हणजे काय कुठे जावं लागतं तुला माहिती आहे का आणि कायकाय डॉक्युमेंट्स सोबत लागतात अच्छा आणि आपले फोटोज वगैरे पण सोबत लागता का मग ठीक आहे मग माझ्याकडे फोटोज आहेत काढलेले डॉक्युमेंट्स पण आहेत मग आपण जाऊया हो ठीक आहे ना ठीक आहे ना पण मला लवकरात लवकर करायचं आहे तू दुसरं काही काम हातात घेऊ नको आत्ताच आत्ता आपण जाऊन ते करून टाकू म्हणजे एक अर्धा तासात आपलं ते काम होऊन जाईल अर्धा तासात मी तुला घरी नेऊन सोडतो हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हो चालेल मित्रा चल चल आलोच बाय